तंत्रज्ञानाने शेतीमध्ये खूप मोठा फायदा झाला पूर्वीला एखाद्या पिकांवर कुठला रोग आला की शोधणे थोडं कठीण होतं पण हल्ली आता तंत्रज्ञानावर इंटरनेटवर गेलं गुगलला जरी सर्च केलं की आता कपाशी पिकांवर हा रोग आलेला आहे यावर काय कुठलं फवारणी करावी चटकन त्याचं उत्तर मिळतं म्हणजे कुठं विचारायची गरज नाही आज माझा मोबाईल माझा नेट मला सर्व मदत करतं आणि शेतीचा मालामध्ये म्हणजे खूप फायदा झाला मालवाढीस उत्पन्न वाढलं भरपूर अशा गोष्टी आहेत की त्या तंत्रज्ञानाने शेतीपूरक व्यवसाय झाला पशुपालन दुग्धव्यवसाय वाढीस मदत झाली शेतीमध्ये कुठला माल पूर्वीला कमी निघत होता तो आता जास्त प्रमाणात निघतो आहे कारण त्याचं जे उपाययोजना आहेत त्या तंत्रज्ञानाने आता विकसित केले आहे शेतीसाठी मी तर म्हणेन खूप आणि खूप उत्तम आहे तंत्रज्ञान शेळीपालनासाठी ही आज भरपूर असे शासनाच्या स्कीम आहे त्या देखील आम्हाला इंटरनेटवर बघायला मिळतात आणि त्या पाहूनच आम्ही इथे फायदा घेत आहोत